बाइकिंग करतानाचा जर माझा कुठला लक्षात राहिलेला क्षण असेल तर तो म्हणजे जेव्हा आम्ही सगळ्यात पहिली म्हणजे मी जिथे सगळ्यात पहिली जी बाइकिंग ट्रीप झाली माझी माझ्या मित्रांसोबत आम्ही दहा जणांचा आमचा ग्रुप होता बाइकिंगचा आम्ही रायगडला गेलो होतो रायगडला माझी सगळ्यात पहिली ट्रीप तिथे आम्ही सकाळी इथून दहा साडे दहाच्या दरम्यान निघालो एक दीड तासाचा प्रवास आम्ही केला रायगडला जायला अलिबागवरूनच निघालो आम्ही दीड तासाचा प्रवास केला रायगडला पोहचलो प्रवासामध्ये मज्जा तर खूप आली कारण आमच्या म्हणजे मज्जा करत करतच आम्ही तिकडे गेलो तिथे गेलो रायगडावर गेलो किल्ल्यावर गेलो रायगड किल्ल्यावर गेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे त्यांच्या किल्ला फिरलो आम्ही आणि आठवणीत राहण्यासारखी बाब कशी तर रायगड रायगड बोलल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की रायगड ह्याची एक अशी आपल्याला एक भरून येते की तो एक क्षणच वेगळा होता त्यावेळी जेव्हा रायगडावर आम्ही गेलो आणि तिथे आम्ही स्टे केला त्या दिवशी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही रिटर्नला निघालो पण निघता निघता तिथला आमचा तो सगळा प्रवास बोला किंवा तिथली झालेली आमची आमच्या ग्रुपचा जो प्रवास झाला तिथे आणि आमची जी ॲक्चुअली म्हणजे सगळ्यात पहिली ट्रीप होती माझी म्हणून ती माझी एकदम अशी एक लक्षातही राहिली आणि मला तो ते खूप छान वाटलं त्या वेळीचा तो प्रवास